हा सर झायका बिर्यानीज आणि फूड्समध्ये आपला स्वागत आहे बोला

हा सर आपल्याकडं सर्व प्रकारच्या फूडमधील व्हेरायटी मिळतील तुम्हाला काय हवं आहे ते बोला मी रजिस्टर करून घेतो सर आधी आपला नाव आणि ॲड्रेस सांगू शकता का हां सांगा

सर ॲड्रेस गडचिरोलीमध्ये सर एरिया वाईज ॲड्रेस

हा सर ठीक ठीक हा सर तुम्हाला काय हवं आहे

कोल्डड्रिंकमध्ये काय सर स्प्राईट स्प्राईट माझा फीज हां हां हां

हां सर

हां हां सर हां हां सर त्याबद्दल आमची कंपनी खूप खूप आभारी आहे तुमची तुमचा फीडबॅक आम्हाला खूप छान वाटला

हां सर तुमचं ऑर्डर मिनिमम अर्ध्या तासात तुमच्या ॲड्रेसवर पोहोचून जाईल हा हा सर सर डिस्पॅच केलं आहे ऑर्डर आता निघणार